माझ्या परिसरातील शाळा यामध्ये सर क्लासेस घेतात कधीकधी एक्स्ट्रा क्लासेस घेतात त्यांचा फायदा विद्यार्थांना खूप चांगला होतो आणि काही प्राध्यापक सर वेळेपेक्षाही जास्त शिकवतात तो सुद्धा फायदा त्यांना मिळतो आणि तिथल्या लोकांनाच तो प्रोग्राम आतला किंवा अभ्यासक्रमाचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे म्हणून शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जे पिरेड होतात त्या पिरेडांमध्ये प्राध्यापक लोक हे खूप छान शिकवतात आणि पूर्ण वेळ होईपर्यंत शिकवतात आणि पिरेड बाय पिरेड घेतात त्यामध्ये विद्यार्थांना असा फायदा होतो की त्यांची लिंक अभ्यासामध्ये लागून जाते त्यांचं लक्ष इतरत्र जास्त जात नाही आणि त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली म्हणून काही लोक शाळेमधून आल्यानंतर घरीसुद्धा अभ्यास करतात आणि महाविद्यालयामध्ये अभ्यास करतात सुट्टीच्या वेळेस सुद्धा ते अभ्यास करतात तर त्याचा फायदा त्यांना फार चांगला होतो आणि वेळच्या वेळी प्राध्यापक सर हे तास घेतात ना तो फायदा त्यांना खूप चांगला मिळतो म्हणून सर्व प्राध्यापक लोकांनी वेळेवरच क्लास घ्यावे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि ते करतच आहेत सततच करत आहेत शाळेमध्ये पण करतात पण महाविद्यालयामध्ये पण करतात आणि सर्वजण या गोष्टीचा खूप चांगला फायदा घेतात आणि विद्यार्थ्यांना याचा खूप चांगला फायदा होत आहे आणि अभ्यासाची प्रगती त्यांची चांगली दिसून येत आहे